माझा छंद मला सकाळपासून उठून कामं करायची सवय आहे आणि कसं माझी माझं माझी इच्छा मला जे आवडते मी सगळंच करत असते कामं पूर्ण सकाळपासून जे कामं झाडझूड फरशा न भांडे कपडे सगळे करत असते आणि मग स्वच्छता मला मला स्वच्छता खूप आवडते माझी आवडीचा स्च खूप आवड माझी स्वच्छतामध्ये आहे मला आवड अशी म्हणजे घर माझं असं साफ दिसलं पाहिजे आणि स्वच्छता असं म्हणजे घरात बिलकुल मला कचरा वगैरे आवडत नाही माझं झाडं चांगले राहिली पाहिजे माझं घर चांगलं राहलं पाहिजे मला म्हणजे कामामध्ये एवढं हे नाही आहे पण मला स्वच्छता खूप आवडते स्वच्छता आणि काम आणि मला म्हणजे माझं आव आवड म्हणजे कपडे घेण्याची आवड असं का सोन्याचं सोन्या घेतलं पाहिजे बा सगळं म्हणजे असं कोणी काही म्हटलं कोणाचं पाहिलं का तसंच मी माझं माझी इच्छा मी हे घेईन मी हे करीन मी करतोच आणि मला म्हणजे माझी स छंद आहे माझा तो मला व्यव म्हणजे मला असं हे नाही हे की मी करत नाही म्हणू मीच मला सगळं म्हणजे कामही आवडते घरकामही आवडते सगळ्यांचं मुलांचं भानं मु म्हणजे मिस्टरां सगळ्यांचं सगळं सगळं चांगलं करते मी बरोबर आणि आणि घर स्वच्छ आणि चांगलं राहते माझं आणि मला असं हे नाही आवडत की घर असं बे कोणाच्या घरी गेलं तर आपल्या घरी कोणी आलं तर कोणी म्हटले पाहिजे की नाही आपलं घर चांगला आहे आणि स्वच्छ असं ठेवावं लागते आणि माझा छंद तोच आहे थँक्यू